मला फिरण्याची खूप आवड आहे मी माझ्या नवऱ्याबरोबर बऱ्याच देवदर्शन केलेले आहेत मी जम्मू काश्मीरला वैष्णवदेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी हाजी अलीलापण जाऊन आलेली आहे अमृतसर वगैरे पंजाबपण मी फिरून आलेली आहे खूप पाहण्यासारख्या गोष्टी आहेत बाहेर मी गणपतीपुळेलापण जाऊन आलेली आहे खूप मोठा समुद्र आहे तिथे पाहण्यासारखा आहे ते मंदिर मी अष्टविनायकचं जे आहे तेपण दर्शन घेऊन आलेली आहे माझ्या नवऱ्यासोबत आणि मी या सगळ्या गोष्टी पाहून खूप काही शिकलेली आहे